हॅलो हां बोला हो संगमनेर ग्रंथालयातून बोलतो आहे ओंकार आहेर हां तुम्ही गणिताचा अभ्यास कोणत्या परीक्षेसाठी करत आहे हो हो हो ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही रेग्युलर तुमच्या रेगुलर अभ्यासक्रमासाठी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत आहे ओके ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला स्टार्टपासून अभ्यास करायचा आहे की कसं असं ओके तर आपल्या लायब्ररीमध्ये भरपूर असे पुस्तकस आहेत समजा असं तुम्हाला समजा तुम्हाला बेसिकपासून जर स्टार्ट करायचं असेल तर मग असे समजा आपलं एक खूप जुनी कन्स्पेक्ट आहे ग गणितातली ज्याला वैदिक मॅथमॅटिक्स असं म्हणतात जर तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट जर फक्त क करून समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही ते हा पुस्तक हे करू शकता वाचू शकता की जे तुम्हाला सोपंही जाईल आणि समजायला आणि बरंही जाईल असं हो बरेच पुस्तकं असतील पण जसं म्हणजे मी तुम्ही आधी लायब्ररीत या आपण तेच विशेषत आज आणखीन सर्च करू आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी वेगवेगळी समजा मॅथमॅटिक्समधले जेवढे काही पार्ट्स असतील ते ते सेपरेटली म्हणजे समजा नंबर थेरी असेल ग्रुप थेरी असेल अशाशी रिलेटेड पुस्तक देईल पण सध्या जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तरी ते सध्या चांगलंच आहे इतर गणितापेक्षा नं जे काही मग कन्स्पेक्ट आहेत मग गणिताच्या ते आपल्याला तसलं अवघड जातं पण प्रॉब्लम असा आहे की वैदिक गणितामध्ये ना त्या कन्सेप्ट आप एकदम सोप्या करून सांगितल्या जातात की त्या जुन्या काळामध्ये आहे ना जे व्हायचे की ती त्या कन्सेप्ट आपण यूज करून बरंचसं काही काम केलं जायचं आपलं म्हणजे समजा हे जे होते कोण की जे यज्ञ करणारे लोकं तर त्याच्यात त्याच्यात ते तिथपासून ती कन्सेप्ट चालू झालेली आहे म्हणजे तिचा उगम खूप जुना आहे आणि त्याच्यात मग बेरीज असेल वजाबाकी असेल किंवा मोठमोठ्या बेरजा असतील गुणाकार असतील मोठमोठे गुणाकार असतील तर ते एकदम सोपे करून सांगितलं जातं हां पारंपरिक गणित आहे खूप खूप वर्षापूर्वीचा याला इतिहास आहे त्या गणिताचा हां तिन्ही तुमच्या मॅथमॅटिक्सचं का म्हणतो आपण भिती निघून जाईल आणि कन्सेप्टही तुमचा भरपूर क्लिअर होतं

लेखक तसे भरपूर आहेत पण तुम्हाला मी आल्यावर योग्य ते पुस्तक देईन हा म्हणजे

हो पाहिजे ते भेटतील आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहे तुम्हाला पाहिजे ते पुस्तक भेटलेलं भेटेल म्हणजे समजा जर समजा तुम्ही नंबर थेरी जर जरी निवडलं तरी त्याच्यात मल्टिपल चॉईस बुक्स आहेत आपल्याकडं असं तुम्हाला जे पाहिजे ते हो प आता नवीन असतील ते पण जुने असतील ते पण ते सगळे भेटतील आपलं आपली लायब्ररी दिवसभर आहे जवळजवळ सात वाजेप पर्यंत राहाते संध्याकाळची आणि सकाळी सात वाजता उघडते हो आज या तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा या हो